नवीन सीम सिनेमे दाखवणारे माझ्या राज्यात छोटे मोठे सिनेमा हॉल्स आहेत माझ्या राज्यात मल्टिप्लेक्सची सुविधा सध्या तरी नाही आहे तेथे तिकीट दर सर्वसामान्य प्रेक्षकाला परवडेल अशी आहे परंतु तेथील सोयीसुविधा सर्वसामान्य प्रेक्षकाला परवडेल अशी नाही आहे कारण तेथे दिले जाणारे खाद्यपदार्थ पेयपदार्थ बाजारातील भावापेक्षा जास्त दरात दिले जातात माझ्या राज्यातील प्रेक्षकांना तेथे सिनेमे पहायला खूप आवडतात त्यांचं आवडतं सिनेमा हॉल म्हणजेच मेघा चित मेघा टॉकीज आणि महेश टॉकीज हे आहेत आणि काहीक प्रेक्षकांना जिल राज्याच्या बाहेर जाऊन सिनेमे पहायला आवडते म्हणजेच मल्टिप्लेक्समध्ये जाऊन सिनेमे पहायला खूप आवडते